नमस्कार दीक्षित साहेब मी सरकारी शे सेवेत असताना प्राव्हिडंड फंडात पैसे गुंतवलेले त्या वेळेला नॉमिनी म्हणून आमच्या मंडळीचं नाव तिथं नॉमिनी म्हणून दिलेलं आहे परंतु आता काही घरगुती अडचणीमुळं किंवा घरगुती अडचणीमुळं घट आमचा घटस्फोट झाला आहे आणि त्या घटस्फोट झाल्यामुळे आता जे पी एफचे जे मिळणारे पैसे आहेत ते त्यांना मिळू नये याकरता मला नॉमिनी ब बदलल्याच आहे त्याकरता मला आपल्याकडून थोडीफार मग माहिती पाहिजे आहे तर तर त्याकरता सर्वसाधारण घटस्फोट झालेल्याचा कागदपत्र आणि नवीन मुळाचं जे नॉमिनी करण्याचं आहे त्याचं त्याकरता त्यांचे जन्मदा जन्माचे दाखले घ्यावे लागतील असे मला वाटत आहे आणि ते सगळे न म कागदपत्र नेऊन त्या कार्यालयात त्याप्रमाणं नॉमिनीचे दुरुस्ती नॉमिनी नो नोंदणी दुरुस्त क करून घेण्याचं आहे तर त्याकरता मला तुमची मदत हवी आहे तर तुम्ही याल असं मला आशा वाटते हा